दैनंदिन आयुष्यात सक्रियपणे मेकअप वापरता हो मी दैनंदिन आयुष्यामध्ये मेकअपचा वापर करते आणि माझ्या मते चेहरा नेमका दिसण्यासाठी मेकअपचे साहाय्य घेणे हो अगदी म्हणजे जर मला एखाद्या ठिकाणी खूप जास्त आत्मविश्वासू दिसायचं असेल तर आजच्या जगामध्ये मेकअपचा वापर हा केला पाहिजे चेहरा हा अतिशय सुंदर दिसणं किंवा मी मी एखाद्या गोष्टी करते आहे तर तिथं मी कॉन्फिडंट वाटणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळं मेकअप हा केला पाहिजे तर मी त्या ठिकाणी व्यवस्थित सुंदर अशी जाते तर ती लोकं माझ्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी किंवा म्हणजे त्यांचं अर्धं अटेन्शन हे माझ्याकडं असेल पूर्ण अटेन्शन तर माझे स्किल्स त्यांच्याकडून घेऊन टाकतील तर मेकअप हा दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या सवयींमधला एक भाग बनलेला आहे त्यामध्ये मेकअप फक्त मेकअपच नाही तर त्याच्यामध्ये स्किन केअर रुटीन आलं रात्री सकाळी रात्री केलं जाणारं स्किन केअर रुटीन आलं अशा बऱ्याच प्रकारचे मेकअप असतात मेकअपचं साहाय्य घेणं असं खूप इम्पॉटंट नाही आहे पण मेकअपमध्ये जे स्किन केअर रुटीन येतं ते करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला खूप जास्त उठावदार दाखवण्यासाठी किंवा स्वतःची बाजू कॉन्फिडंटपणे दुसऱ्यांसमोर देण्यासाठी माणसाने मेकअप केला पाहिजे मेकअपमुळे जर कोणामध्ये कोणाकडे बघण्याचा समोरच्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला जातो न मेकअप करता येणारा व्यक्ती हा सध्याच्या काळामध्ये गरीब मानला जातो आणि मेकअप करणारा खोटेपणा चेहऱ्यावर दाखवणारी माणसं आजच्या काळामध्ये जास्त ठाम मत दिसून येतात कारण की ती तेवढी कॉन्फिडंट असतात आणि त्यामुळं मेकअप हा केला पाहिजे काळानुसार बदललं पाहिजे असं माझं तरी मत आहे चेहरा नेमका आणि उठावदार दिसण्यासाठी तेज दिसण्यासाठी मेकअप करणं हे गरजेचं आहे माझ्या मते तरी मेकअप हा स्त्रियांच्या जीवनातला नाहीतर पुरुषांच्या जीवनातला सुद्धा एक दैनंदिन जीवनातल्या सवयी झालेल्या आहेत तर येस मेकअप हा सगळेच करतात सध्या तरी आजकालच्या दैनंदिन आयुष्यामध्ये या धावपळीच्या आयुष्यामध्ये पण माणूस स्वतःला जो काही टाईम देत असेल तो मेकअपसाठीच का तर त्यांना त्यांची चेहरा नेमका दाखवायचा असतो ठाम दाखवायचा असतो स्थिर दाखवायचा असतो त्यासाठी सगळेजणंच मेकअपचं साहाय्य घेतात